धार्मिक आता धार्मिक सणामुळे आपल्याला एकत्र येण्यासाठी मग गणपती असेल दिवाळी असेल हे लोकं येण्यासाठी लोकाला उत्सुक असतात आणि मिळून मिसळून राहन्यासाठी आपल्याला गाठीभेटी वर्षाला एकत्र आल्यानंतर त्यांना आनंद वाटतो मग शिवजयंती आहे पुन्हा पंढरपूरची यात्रा आहे मग अशा लोक अशा यात्रेमध्येसुद्धा आपण एकत्र येतो नंतर आपण जे काही सण लग्न समारंम असेल शिव म्हणजे गणपती आहे गणपतीसाठी आपण खूप एकत्र येऊन साजरी करतो दहा दिवस साजरी करतो त्यानंतर पुन्हा आंबेडकर जयंती आहे शिवाजी महाराजाची जयंती आहे शाहू आंबेडकर आणि नंतर हया जयंंत्या आपण स मिळून मिसळून राहण्यासाठी आपण खूप प्रयत्न के कर करतो नंतर आपण समाजामध्ये जे काही तेढ निर्माण होणार नाही अशा भावनातून भावना सफल होतात मग स आपण एकमेकाला भेटतो मग ही रमजान ईद असेल इतर सण आहेत बाराही महिने सण असतात त्या सणामध्ये लोकाला एकमेकांना मिळून राहिल्यान त गोडी निर्माण राहते असे काही प्रश्न आपण एकत्र टाकून लोकांना स भावनात तयार करत असतो